माझ्या घरचा स्वयंपाक मी दररोजच करत असते आणि माझ्या घरच्यांना खूप आवडतो त्यामुळे केक हा सर्वांचा आवडता आहे आणि व्यवसाय सुद्धा बनण्याचा विचार केलेला आहे केक हा विकणं विकण्याकरिता मी सुरवात केली आहे त्यामुळे माझ्या घरच्यांनी सुद्धा माझ्यासोबत खूप सपोर्ट केलेला आहे किराणा आणून देणे बाकी सामाईन वगैरे आणून देता खूप मदत केलेली आहे आणि माझा व्यवसाय हा खूप चांगला चाललेलं आहे आता मी हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करत आहे